महाराष्ट्र राज्याचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांशी निगडित आहे हिंदुत्वाच्या रक्षणासाठी त्यांनी मुघलांशी संघर्ष केला होता त्यामुळे छत्रपतींना राज्यामध्ये अग्रगण्य स्थान आहे त्यांची जयंती आजही दणक्यात साजरी होते शत्रूपासून संरक्षण होण्यासाठी त्यांनी सह्याद्री पर्वतांच्या रांगांचा फायदा घेऊन भक्कम गड किल्ले बांधले होते जे आजही उत्तम स्थितीत आहेत पूर्वी गोवा राज्यावर पोर्तुगिजांचे राज्य होते गोवा स्वतंत्र झाल्यावर पोर्तुगिजांची संस्कृती जसे त्यांच्या कला संगीत नाटक आणि नृत्य यांचा पगडा गोव्यावर आजही दिसून येतो अशा रितीने महाराष्ट्र व गोव्याच्या संस्कृतीवर ऐतिहासिक घटनांचा प्रभाव पडला आहे